ट्रेन ट्रेन ही या या शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत जाण्यासाठी एक साधन आहे ज्याद्वारे तुम्ही प्रवास करू शकता आणि कमी टायमामध्ये या शहरातून त्या शहरात पोहचू शकता ट्रेनचं वर्णन करायला गेलं आहे तर ट्रेनमध्ये सीट ब त्यानंतर पकडण्यासाठी वर की आपला तोल नाही गेला पाहिजे म्हणून पकडण्यासाठी वर स्टॅण्डसुद्धा असतं त्यानंतर तिकडे असे छोटे छोटे खाने असतात ज्यामध्ये तुम्ही तुमचं सामान ठेऊ शकता बसण्यासाठी उपलब्ध सीटस् असतात ज्यामध्ये तुम्ही खूप आरामदायक बसू शकता ट्रेनमध्ये खूप सारे लोकं प्रवास करतात ट्रेन चोवीस तास चालू असते ट्रेनमध्ये बघायला गेलं तर खूप सारे लोकं डेली भरभरून एवढा प्रवास करतात की ट्रेनही खूप भरलेली असते आणि ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी तुम्हाला आढळून येणार कारण ट्रेनची तिकीटसुद्धा कमी आहे आणि ट्रेननी प्रवाससुद्धा झटक्यात आणि लवकर होतो त्यामुळे गर्दी यामध्ये खूप असते मी ट्रेननी प्रवास ऑलरेडी केलेला आहे आणि करतो सुद्धा धन्यवाद